नुकतंच सर्फिंग करायला सुरवात करणाऱ्या व्यक्तीला मी एवढंच सांगेन की सर्फिंग करणं जेवढं वाटतं तेवढं कठीण नाही आहे आणि जेवढं वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे आपण ज्या आपल्या मर्यादा आहेत म्हणजे जे काही आपल्याला सूचना मिळाल्या असतील की या या साईटसवर जा किंवा इकडे क्लिक करा तिकडे क्लिक करा मध्येच आपण काही श शोधत असताना ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाहीत त्या पण पॉपअप होतात समोर येतात तर त्या कशा टाळायच्या किंवा जर आपण एखादी गोष्ट बघितली आहे ती दुसऱ्याने बघायला नको आहे तर त्याची हिस्टरीमधून ते डिलीट कशी करायची या बेसिक गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजे एवढंच सांगू शकतो बाकी स कुणीही सर्फिंग करू शकता आरामात करू शकता त्यात काही कठीण गोष्ट नाही आहे